नमस्कार मी आणि तेजस आम्ही लग्नाआधी एकत्रितपणे चार पाच महिने तरी कमीत कमी एकत्रित फिरायचो आणि आमची आव आवडीनेवळी सुखदुःख आमची लाईफस्टाईल ही आम्ही एकमेकांबरोबर शेअर करायचो तशा माझ्या लक्षात अशणाऱ्या पाच डेट्स मी सांगू इच्छिते की पहिल्यांदा आम्ही खूप गाडीनी म्हणजे तेजच्याच गाडीनी आम्ही बराच प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी केला आणि काही माझ्या आवडीची ठिकाणं काही त्याच्या आवडीची ठिकाण आम्ही वेचून प्रवास करायचो आणि खूप मजा यायची आणि गाडीमधनं फिरायचं म्हंटलं की चालकाला एकाला तरी गाडी चालवावी लागते आणि दुसराला त्याच्याबरोबर त्या गाडी चालवताना काही गाणी लावून किंवा गप्पा मारक त्या चालकाचं मनोरंजन करावं लागतं तसंच काही मनोरंजन मी ते जीच गाडी चालवत असताना करायचंय जे माझ्या कायम स्मरणात राहिलंय आणि माझा स्वभाव बोलका असल्यामुळे आणि तेजस्तई स्वभाव बोलका असल्यामुळे आम्ही एखाद्या ठिकाणी जाताना गाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आपण एक म्हणतो तसं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही एकमेकांचं मनोरंजन करायचो की काही माझ्या आयुष्यातल्या सुखद आठवणी मी सांगायचे काही तो त्याच्या आयुष्यातल्या सुखद आठवणी सांगायच्या सांगायचा आणि असा आम्ही आमचा प्रवास हा लग्नाच्या आधी पाच महिने केलेलाय आणि खूप मजा यायची आणि त्या प्रवासाबद्दलच मी सगळ्यात माझ्या स्मरणात असलेल्या पाच डेट सांगीन त्यातली पहिली म्हणजे आम्ही एकदा एकत्रितपणे ठाण्याला उपवन येथील गणेश मंदिरात गेलो आणि खूप आमचा देवाच्याकृपेनी जसं आपण म्हणतो की जोड्या या वरतीच गुंलेले असतात बांधलेले असतात तशीच तेजश्वी आणि माझी भेट झाली आणि आमच्या प्रवासाची सुरवात आयुष्याच्या प्रवासाची सुरवात ही आम्ही गणपतीबापाच्या दर्शनानी करायचे ठरवले आणि आम्ही ठाणे येथील उपवन तलावाजवळ असणाऱ्या गणपती मंदिरात गेलो होतो आणि तिथे आम्ही एकत्रितपणे दर्शन घेतलं आणि अतिशय आम्हाला खूप बरं वाटलं की आपण म्हणतो खूपच्याही गोष्टीची सुरुवात ही गणपतीबाप्पाच्या दर्शनाने करावी तशी आम्ही आमच्या आयुष्य एकत्रित आयुष्याची सुरुवात ही गणपतीबापाच्या दर्शनानी केली आणि तो ठिक ते ठिकाण ठाण्यातलं अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे प्वंत तलावाजवळचं गणपती मंदिर आणि खूप तिकडे गेल्यावर प्रसन्नता ही जाणवतेच आणि खूपच्याही गणपती मंदिरामध्ये ही आपल्याला प्रसन्नता ही जाणवतेच कारण गणपती हे आपण म्हणतो तसं एक बुद्धीची देवता आहे आणि विग्न अर्था म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो त्यामुळे आपल्या औतीभवतीची आपल्या जवळची किंवा काही कधी कधी कधी मनामध्ये आपल्याला खचणारी डवचारी जी आपली सुखदुःखय जी विघनंय ती दूर करणारा तो विघनं अर्ता म्हणून आपण त्याच्या दर्शनासाठी जात असतो आणि आपल्या मनातले भाव आपल्या मनातले अशंका कुशंका या आपण त्याच्यासमोर व्यक्त होत असतो मला नमूद करावंचं वाटतं की पाच डेट्सपैकी ही आमची अतिशय अविस्मरणी अशी झालेली ही डेट माझ्या कायम लक्षात आहे